सोनाली हां सोनाली उइके ओके दुकानाचं

फ्लॉवर्स म्हणून आहे एक शॉप राजीवनगरला हां म्हणजे चौकातच येईल राजीवनगर नागपूरला म्हणाले नाही का

माझ्याकडे मोगऱ्याचे पण आहे म्हणजे छोट्या फुलांमध्ये पाहिजे असेल तर गुलाबाचे आहे जाईचे पण आहे आणि आपले झेंडूचे म्हणा ऑरेन्जवाले यलो कलरचे तसे पण आहे लिली हां अच्छा अच्छा अच्छा हां हां ठीक आहे ना भेटून जाईल अच्छा ठीक आहे ना अच्छा अच्छा दहा पुष्पगुच्छ आणि हे हां हां अच्छा लाल गुलाबाचे पाच गठ्ठे

अच्छा येत आहे माझं सकाळी सात वाजतापासून चालू राहते तर रात्री आठ वाजेपर्यंत आणि मध्यात दोन तास बंद राहते दोन ते चारपर्यंत ठीक आहे ना भेटून जाईल ॲड्रेस तुम्ही सांगून द्याल मग तसं हे करू एक तारखेला म्हणजे किती वाजेपर्यंत काय हां ठीक आहे ना भेटून जाईल हो हो

अच्छा अच्छा ठीक आहे ना चालेल तुमचा हाच मोबाईल नंबर आहे हो हो ठीक आहे चालेल ओके ठीक आहे ना अच्छा ठीक आहे ना चालेल हो हो चालेल चालेल थँक्यू